हॅलो ओला कॅब साहेब खूप खूप धन्यवाद तुमची ही जी सर्विस आहे त्या सर्विस साठी तुम्हाला खूप धन्यवाद आणि तुमचे आभार मानतो काल रात्री तुमची कॅब बुक केली आणि कॅब बुक केल्यावर मला आमच्या इथे कर्फ्यू होता पण तुमच्या त्या ड्रायवरने मला घरी सोडण्यात मदत केली त्याच्या दिलदार मदतीसाठी त्याचे आभार मानतो आणि अशीच सर्विस तुम्ही देत दे पुढेही दे द्याल याची खात्री आहे खूप खूप धन्यवाद तुमचे तुमचा जो ड्रायवर होता विशाल नावाचा हा खूप निडर आणि खूप धाडसी व्यक्ती आहे त्या खराब परिस्थितीतही त्यानी मला घरी सोडण्यास मदत केली त्याबद्दल त्याचे धन्यवाद